आमच्याकडील खेडेगावातील सिंचनाच्या सुविधा खूप चांगल्या आहेत आमच्याकडे कॅनॉल गेलेला आहे तसेच विहिरी आहेत त्यामुळे सिंचन सुविधा अतिशय चांगली आहे आमची शेत जमीनही चांगली असल्यामुळे शेत शेतीही आमची चांगली आहे त्यामुळे आमच्या इकडे ऊस गहू ज्वारी हरभरा हळद द्राक्षे इत्यादी असे अनेक पिके घेतली जातात तसेच भाजीपाला अन् फळभाज्या हीही आंतरपिके घेतली जातात तसेच शेतकरी लोकांसाठी सिंचन व्यवस्था खूप खूप चांगली केलेली आहे